मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी महाराष्ट्र राज्याचे अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी शा भाषा आहे शाळेमध्येसुद्धा मराठी भाषा शिकवली जाते मराठी भाषा ही इंडो युरोपिय भाषा कुळातील एक भाषा आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्रीय प्राकृतचे आधुनिक रूप आहे मराठीचे वयसुमारे दोन हजार चारशे वर्षे आहेत महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे आजतगायत मराटी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्य पूर्ण रीतीने भर पडत आहे गोवा गुजरातसारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते गोव्यात मराठी ला समृद्ध भाषा असा इतिहास आहे मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत आणि शाळेमध्ये सुद्धा शिवबाच्या गोष्टी मराठी भाषेतूनंच शिकवले जातात तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठी भाषेला खूप महत्त्व आहे एक मे हा दिवस मराश महाराष्ट्र दिन किंवा मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो याखेरीज विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रस यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हासुद्धा मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राची बायबोली मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्रदिना निमित्त मराठी राज्यभाषा दिन अर्थात मराठी भाषा दिन एक मी रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने मराठी भाषा अधिनियम एकोसणीशे चौसष्ट सर्वप्रथम अकरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी प्रसिद्ध केला या अधिनियमानुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे सहासष्टपासून या निर्णयाची अंमलबजावनी सुरू झाली मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्याविषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक सरकारने मराठीचा इतिहासिक गौरव केला मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीय या बोलीभाषे पासून झाला असे बहुतांशी मानले जाते परंतु आता इंग्रजी माध्यमांचे फॅड वाढल्याने मराठी भाषा मागे पडत चालली आहे परंतु महाराष्ट्राची लोकभाषा मराठी असल्यामुळे आता प्रत्येक शाळेमध्ये मराठी हा विषय बंधनकारक केला आहे मराठीतून बोलणे मराठीतून लिहिणे विद्यार्थ्यांवर सक्तीचे केलेले आहे सदर महाराष्ट्र शासनाच्या संशोधन अभिजात मराठी प्रवृत्तीनी केले आहे ज्ञात इतिहासावर पैठणीतील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्रीय भाषेचा प्रशासन प्रशासनात वापर सर्वप्रथम केला देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून घेली जाते मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षापूर्वींचा आहे ककुंदरा राजांनी विवेक सिंधू या ग्रंथाद्वारे शंकर्याचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे इसवी सन बाराशे अठ्ठ्यात्तरमध्ये म्हाईंभट यांनी लीला चरित्र लिहिले त्यानंतर इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली महानुभव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली संत एएकनाथांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत भावार्थ रामायणआदी ग्रंथाची भर घातली म्हणजे मराठी भाषा बघा की ती समृद्ध आहे आणि या मराठी भाषेचा मला अभिमान आहे